आपल्या महाराष्ट्र राज्यात पूर्वापार एकत्र कुटुंब पद्धती चालत आलेली होती या पद्धतीमध्ये कुटुंब मोठी होती आणि पुरुषसत्ताक पद्धती होती या कुटुंबात स्त्रियांना घराबाहेर पडण्यास किंवा घरातील कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मनाई होती स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हतं मात्र नंतरच्या काळात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नातून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि त्यानंतर स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या आणि सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरा बरोबरीने क कामं करू लागल्या याचा परिणाम घरातील स्त्रियांच्या भूमिका बदलण्यात झाला स्त्रियांच्या हातात हळूहळू घरातील कारभार येऊ लागला याच काळात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्या त्यामुळे स्त्री पुरुष रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होऊ लागले आणि यातूनच एकत्र कुटुंबांची विभक्त कुटुंबे तयार होऊ लागली अशा कुटुंबांमध्ये पती पत्नी दोघेही महत्त्वाच्या कामांवर आपल्या भूमिका पार पाडत असत यामुळे पितृसत्ताक पद्धती कमी होऊन दोघांच्या समान जबाबदाऱ्यांमुळे दोघांनाही समान अधिकार प्राप्त होऊ लागले हा बदल जसा कौटुंबिक भूमिकांमध्ये झाला तसा तो इतर सामाजिक स्तरांवरही झाला स्त्रिया आणि पुरुष दोन्हीही अनेक समाजातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडू लागले आहेत आज स्त्रिया ड्रायविंगसारख्या पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या ठिकाणीही काम करत आहेत आज बसमध्ये महिला चालक व वाहक दोन्ही पाहायला मिळतात तसेच मेट्रो चालकही आज महिला पाहायला मिळतात नुकतीच साताऱ्याची अपूर्वा अलाटकर हिची पुण्याची पहिली महिला मेट्रो चालक म्हणून निवड झाली आहे हे एक लैंगिक भूमिका आणि कौटुंबिक भूमिका यांच्यातील स्त्रियांच्या वाढत्या सहभागाचे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल